हां हॅलो हां मॅडम तुम्ही कॅन्टीनमधून बोलता का मी प्रोफेसर बोलते आहे आमचा सेमिनार होता तर सेमिनार झाल्यानंतर आम्हाला चहापाण्याची व्यवस्था पाहिजे होती चहा पाहिजे होता आणि त्यासोबत खायला कायतरी पाहिजे होतं हां तर मग मला एक तीन चार प्रकारचा चहा पाहिजे होता मसाला चहा पंधरा कप पाहिजे डिकॉकशन दहा कप पाहिजे आणि विदाउट शुगरचा चहा पाहिजे वीस कप आणि नंतर खायला समोसा वगैरे असा आहे असं पाहिजे मला चार वाजता पाहिजे आमचा चार वाजता सेमिनार संपेल तर त्या वेळेस तुम्ही आम्हाला एवढी व्यवस्था करून द्या चालेल ठीक आहे ओके हां तर पंधरा कप मसाला चहा द्या दहा क दहा कप डिकॉकशन द्या आणि वीस कप विदाउट शुगर द्या नाही स्नॅक्स वगैरे नको बिस्किट वगैरे असतील तर चहा सोबत देता का हां चालेल बरं तुमच्याकडे जेवढे अव्हेलेबल आहेत दोन तीन प्रकार ते तुम्ही देऊ शकता

चार वाजता पाठवून द्या आमचा सेमिनार चार वाजता संपेल हां ठीक आहे चालेल